जर माझा नेगेटिव एक्सपीरियन्स जर तुम्ही विचारत आहात तर नेगेटिव एक्सपीरियन्स तर माझ्या जे बी एलचे हेडफोनबद्दल आहे जे बी एलची कंपनी ही मला खूप चांगली कंपनी वाटली होती परंतु त्या कंपनीने मला खूप निराश केलं आहे त्या कंपनीचे मी जेव्हा हेडफोन वापरत होतो तेव्हा हेडफोन वापरता वापरता मला मला तर काही हानी झाली नाही परंतु ते माझ्या कानाच्या इथे फुटले होते आणि मी जेव्हा याची चौकशी वगैरे किंवा त्याची तक्रार वगैरे केली त्यांच्या कंपनी ज्यांच्याकडून मी मागवलं होतं तर त्यांनी मला माझे कॉल पिक म्हणजे उचलले नाही आणि मला उत्तरही नाही दिले तर मग मी त्या कंपनीविषयी रिपोर्ट वगैरे टाकला होता वापस मी ट्विटर वगैरे वर त्यांच्याविषयी हे केला होता ट्वीट केला होता तरीही मला कोणता उत्तर वगैरे काही मिळालं नाही तर मी पण तुम्हाला मी सर्वांना एक सांगू इच्छितो की असे जे बी एल वगैरे असे कंपनी जे असतात त्या अश्या लोकल कंपन्या असतात तर अश्या लोकल कंपन्यामधून तुम्ही मागवणे असे धोकादायक आहे म्हणून चांगली अशी कंपनी बघा आणि तिथूनच तुमचे हेडफोन वगैरे माग मागवा ही माझी माझे मत आहे